मराठी भाषेला आधुनिक युगात बरेच आव्हाने च साम आ आव्हाने सामोरे जावं लागतात जसं की आता आपण बघतोय बरेच पालक आपल्या मुलांना सी बी एसी सी शाळेतच पाठवतात किंवा ते त्यांना असं वाटतं की त्यांचे मुलं इंग्लिश शाळेतच शिकले पाहिजे पण हे फार चुकीचं आहे मराठी भाषेलाही तेवढंच प्राधान्य देण्यात आलं पाहिजे जेवढं की हिंदी आणि इंग्लिश भाषेला आपण देतो असं नाही की तुमच्या मुलाला इंग्लिश आली म्हणजेच तो त्याच्या आयुष्यात काही बनू शकतो हे फार चुकीचं आहे मराठीही तेवढीच महत्वाची ये आता तुम्ही जर विचारला आजकालच्या मुलांना की मराठीत अंक सांग किंवा मराठीतील बाराखडी सांग तर त्यांना ते येणार नाही कारण आपण त्यांना शिकवतच नाही आहे हे काहीच आपण त्यांना फक्त इंग्लिश हिंदी इंग्लिश हिंदी बस्स एवढंच पण नाही हे चुकीचं आहे बऱ्याच लोकांची मातृभाषा ही मराठी आहे तरीही त्यांना मराठी बोलण्यात खूप त्रास होतो मराठीतील काही शब्द असे आहेत जे आपल्याला कळत नाहीत जे आपल्याला समजत नाही तर आपण ते शिकायला पाहिजे आपण समजायला पाहिजे की मराठी भाषा ही किती महत्वाची हे आजच्या युगासाठी आणि राहिला प्रश्न मराठीचाच तर आता जसं की आपण आपल्याला लागलं आता ज्यांची मातृभाषा मराठी आहे आपण रस्त्याने चालतो आपल्याला ठेच लागते आपण पडतो तर आपल्या तोंडातून पहिला शब्द निघतो तो म्हणजे आई ग आऊच हाच शब्द निघतो आपल्या तोंडातून ओ माय गॉड हे निघत नाही फारसं का कारण मराठी भाषा ही मातृभाषा आहे आपली आपल्या तोंडून पहिलं काय निघतं आई गं माझ्या तोंडून तर हेच निघतं आई गं आऊच अरे बाप रे असंच निघतं आपण तेव्हा आपल्या आईलाच आठवतो तर तेच माझं म्हणणं आहे की मराठी भाषा ही फार फार महत्वाची आहे त्यालाही तेच प्राधान्य मिळालं पाहिजे जे की इंग्लिशला आणि हिंदी भाषेला आहे